हॅलो लॅबमध्ये लागलेला आहे का हा कॉल आम्हाला तुमच्या लॅबमध्ये जॉईन करायचं आहे पुस्तकं वगैरे वाचायची आहे हॅलो एम पी एस सीची पुस्तकं वगैरे आहेत का

मला का मला पुलिस भर्तीचं हवं आहे मला हं तुमचा टाईम वगैरे काय आहे मग अच्छा ठीक आहे ठीक आहे आणि फी वगैरे काय आहे अच्छा अच्छा ठीक आहे मग आणि आम्ही ही पुस्तकं घरी नेऊ शकतो का घरून घरी अब् अभ्यास वगैरे करायला अच्छा फी वगैरे लागते का काही

फी वगैरे लागते का काही अच्छा अच्छा

हां हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू